हां मी नंदा भट बोलत आहे आणि नंदा भट बोलत आहे आणि मला मा वर्धेमध्ये घुमायचं आहे मला ब वर्धा फिरायचं आहे तर मला तुम्ही सांगू शकाल का की वर्धेमध्ये लक्ष्मीनारायणचं मंदिर कुठे आहे कारण वगैरे आहे का मी तिथे शॉपिंग करायला वगैरे अच्छा मग तुम्ही मला केव्हा दाखवणार ते तुम्ही टायमिंग सांगा मी एनी टाईम रेडी आहे कारण मी इथेच आलेली आहे तर मला बघायचं आहे इथं

अच्छा अजून वर्धेमध्ये असं काय आहे बघण्यालायक जे मी बघू शकते आणि मग कधी यायचं आहे अच्छा ठीक आहे मग मी तुम्हाला सांगते आणि मला खूप आवडेल हा बघायला ठीक आहे थँक्यू ठीक हां